हल्ली मुले जे खेळतात हे बॅडमिंटन आहेत किंवा क्रिकेट आहे हॉलीबॉल आहे कारण जुने जे आहेत ते लगोरी वगैरे लंगडी वगैरे हे काही खेळ खेळत नाहीत हे जे नवीन नवीन खेळ आहेत हे नवीन नवीन खेळच मुले हल्ली खेळत असतात